नमस् नमस्कार सर ठीक आहे मी मन थोडं अस्वस्थ आहे रोजचे जीवन सध्या खूप अवघड वाटत आहे कधी कधी तर असं वाटत आहे काही काय होणार समोर हो सर खरं सांगायचं तर खूप विचार येतात आणि ते सगळे नेहमी नकारात्मक विचार असतात आणि कधी कधी तर असं वाटते की मी कोणत्याही गोष्टीसाठी सक्षम नाही सुमार सुमार एक वर्ष झाले सुरुवातीला मी विचार केले की हे फक्त तात्पुरतेच असेल पण आता मला असं वाटते की कधीच बंद होत आहे हो सर कदाचित काही काळापूर्वी माझ्या नोकरीमध्ये एक समस्या आली होती त्यावेळेस मला खूप अस्वस्थ वाटलं होतं आणि त्यानंतर मी हा विचार सुरू केला होता हो अगदी तसंच वाटत आहे हो हो मी स्वत ला बऱ्याचदा दोष देते वाटते की मी आणखी काही तरी करू शकले असते नाही कोणाशी बोलायचं मनात आलंच नाही आणि कधी कधी वा भीती वाटते की लोक काय विचार करतील हो तुम्ही बरोबर म्हणताय पण कधी कधी वाटते की मी एकटीच अशी विचार विचाराने जळते कधी कधी कधी कधी वाटते की हे विचार कधीच जात नाही मग काय करावं हो मी तयार आहे नाही फारसा नाही पण मी प्रयत्न करू शकते

हो अवघड वाटते पण मी प्रयत्न करेन मला ही कल्पना चांगली वाटते मी प्रयत्न करीन मला पेंटिंग खूप आवडते पण स सध्या मी काहीच करत नाही धन्यवाद सर